आज राज्यामध्ये विविध व्यवसायाची क्षेत्रं कामगारांसाठी मुक्त करण्यात आलेली आहेत त्यांची कवाड उघडी आहेत तुम्हाला ज्या प्रकारचं ज्ञान आहे ज्या विषयामध्ये तुम्हाला काम करायची इच्छा आहे अशा प्रत्येक विषयामध्ये कामगार आपला अर्ज करून तिथे काम करू शकतात आपल्या आवडीचा विषय असला तर काम करतानाचा आनंद त्याचा मिळणारा मोबदला आणि आपलं त्यातलं आपली जी प्रतिभा आहे त्याचा विकास होऊन आपण त्यातले तज्ञ होऊ शकतो तेव्हा जास्तीत जास्त कामगार इथे आपल्या आवडीच्या कारखान्यामध्येच काम करतात किंवा दुकानात काम करतात आणि सध्या सुखी आहेत